आता ह्या आठवड्यामध्ये एक सुट्टी आहे तर मला असं वाटते की इथून टॉकीज टॉकीजमध्ये पिक्चर पाहायला फॅमिलीसोबत जायचं आहे तर त्याच्यासाठी हम आपके है कोन तो पिक्चर तिथे लागेल चालू आहे तर माझी अशी मैत्रीण म्हणत होती तर मला तिथे जायचं आहे तर स आम्ही सोबत दोघं पण जाणार आहो